हल्लीच्या पिढ्या तरुण पिढ्या संस्कृतीचे पालन करताना दिसत नाहीत याबद्दल खेद वाटतो अलीकडच्या काळात पाश्चिमात्य संस्कृतीचे अवलोकन करण्याकडे खूप मोठा कल आहे आपण आपली मूळ संस्कृती आपला जो गाभा आहे त्याकडे आपण पश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याखाली ह्या सगळ्या रूढी परंपरांना बगल देत आहेत ह्या गोष्टीची जे काळजी वाटते की येणारा काळ कसा असेल आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या अतिशय जे काय म्हणता येईल त्याला आपल्याला की म्हणजे अतिशय त्या प्रलब प्रगल्भ आहेत काही म्हणजे खूप पुरातन काळापासून आलेल्या आहेत त्या बऱ्याचशा वैज्ञानिक आधार पण आहे पण ह्या गोष्टीला आपण केवळ मॉडर्न वागणे ह्या नावाखाली बगल देत आहोत ही नक्कीच वा चिंतेची चिंतेची बाब आहे आणि ह्या गोष्टीकडे बदलण्याकडे तरुणांनी विचार केला पाहिजे